गेल्या काही वर्षामध्ये राज्यातील मनोरंजनाचे क्षेत्र बदलले आहे कारण आता जर बघतो आपण की खूप सारे मनोरंजनासासाठी खूप सारे थेटर्स असे मोठेमोठे मल्टिप्लेक्सेसमध्ये उभारण्यात आले आहेत जे की पहिले लोक जे टी वीवर मूवीज बघायचे छोटे छोटे सिरियल्स बघायचे मालिका बघायचे मालिका तर सुरू असतात पण कुठले पण मूवीज बघायचे तर ते आता घरी न बघता मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये जाऊन मल्टिप्लेक्समध्ये जाऊन मोठमोठ्या थेटर्समध्ये जाऊन ते बघायला त्या लोकांना आवडते आणि राज्यातील मनोरंजनाचे क्षेत्र म्हणजे त्याचबरोबर ओपन ओपन थेटरसुद्धा सुरू झालेले आहेत अशा प्रकारे वेगवेगळे एंटरटेनमेंटचे माध्यम सुरू झालेले आहे जिथे जाऊन लोक खूप जास्त गर्दीमध्ये किंवा जास्त एक क्राऊडमध्ये जाऊन तिथे मूवी बघतात आणि त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मूवीज खूप जास्त हिट होतात आणि त्यांची खूप जास्त डिमांड पण वाढते आणि मूवीही खूप दिवस चालते थेटर्समध्ये जे की पहिले चालत नव्हती पण आता गेल्या काही वर्षामध्ये राज्यातील खूप जास्त प्रमाणात थेटसमध्ये मूवीची आगमन झालेले आहेत आणि त्याच्यामुळे खूप जास्त मूवी हिट्स पण झालेल्या आहे आणि लोकांना सगळ्यात जास्त आवडतं नवीन मूवीज बघायला थेटरमध्ये जाऊन बघायला जावळतं आणि सगळीकडे आजकाल खूप जलाओल जवळजवळ मल्टिप्लेक्स थेटर्स झालेले आहेत त्यामुळे लोक खूप जास्त तिथे जाऊन बघायला आवडतात लोकांना